नमस्कार मॅडम मी सुबोध चितळे बोलतो आहे आणि मी टूर ऑर्गनायझर आहे मला न्यूयॉर्क ते मियामी या ट्रिपचं आयोजन करायचं आहे आणि माझ्याकडे पंधरा प्रवासी आहेत तर या दरम्यान न्यूयॉर्क ते मियामी मार्गावर काय काय विमानं कुठच्या कुठच्या वेळेला उपलब्ध आहेत त्यांची तिकिटं मला जरा कृपया सांगाल का म्हणजे माझ्या दृष्टीने जे योग्य असेल ती तिकिटांची तारीख मी तुम्हाला लगेचच सांगेन धन्यवाद